आमच्या राज्यात गुढीपाडव्याला महाराष्ट्राची किंवा मराठ्यांचं वर्षाची सुरुवात ही संस्कृती आहे स संस्कृती आहे तसंच गुढीपाडव्याला गुढी उभारून राम आलेल्याचा उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे भाद्रपद महिन्यात गणपती येतात त्याची स्थापना करून तेचि पाचसात दिवस म स्थापना असते घरात गूळ गोडा दह्याडाचा नैवेद्य असतो गणपतीनंतर ग गौराई येते गौराईची स्थापना मूर्ती उभा केली जाते किंवा तिची सजावट केली जाते गणपतीची सजावट गौराईची केली जाते लहान मुली बायका महिला वर्ग तीनचार दिवस किंवा गौरी आल्यानंतर एकदोन दिवस खेळ फुगडी झिम्मा फुगडी ही खेळ खेळला जातो हे संस्कृती आहे त्याचप्रमाणे होळीच्या वेळेला होळी सण पण महाराष्ट्रात साजरा केला जातो होळीच्या सण एकमेकावर रंग पाणी उधळून आनंद व्यक्त केला जातो हा एक सण आहे परत दसऱ्याच्या वेळेला दांडिया खेळून जसं गुजरातमध्ये खेळतात तसं महाराष्ट्रातही दांडिया खेळतात बरेच सण सण साजरी केले जात किंवा श्रावणात नागपंचमी असते त्या वेळेला झाडांना मोठमोठे झुला बांधून झोका खेळ खेळला जातो ही पु पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे त्याचप्रमाणे दिवाळीच्या वेळेला अभ्यंग स्नान घालणे ही पण एक परंपरा आहे उटणं लावणं गरम पाण्यानं अंघोळ करणे फराळाचं नैवेद्य करणे किंवा शेणाचं गवळणी घालतात ही एक परंपरा आहे शेणाची गवळणी घालणे बलीराम करणं तेला तेची सेवा करणाऱ्या गवळीणी उभा करणं तटबंदी उभा करणं हा एक शेणापासून तयार करतात त्याचबरोबर लहान मुलं दिवाळी आली की लहान मुलांना सुट्टी लागते त्यामुळं प्रत्येक जण शिवाजी महाराजांचे किल्ले प्रत्येक जण लहान लहान मुलं सवंगडी आपली गोळा करायचे चारपाच मुलांचा ग्रुप करायचा विटामातींचा किल्ला तयार करायचा प्रत्येक किल्ला ती प्रतिकृती तयार करायची रायगड करणे प्रतापगड करणे त्याप्रमाणं थोडंफार मग नेटवर माहिती काढून पुस्तकातली माहिती काढून मुलं किल्ले तयार करत असतात त्याच्यावर झाडं लावणं मावळे मावळे ठेवणे हत्ती घोडे बरेच सजावट करतात तर अशा परंपरा राज्यात बऱ्याच आहेत प्रत्येक महिन्याला एखादा सण असतो त्या सणाप्रमाणं परंपर परंपरा परे परम प्रमानं बरेच रीतिरिवाज आहे लग्नाचे संस्कृती लग्न सोहळा एक संस्कृतीच आहे पूर्वापार चालू आहे लग्न ठरवण्यापासून अक्षदापासून हळदी मेहेंदी संस्कृती आहे आपली ती सर्व जण जोपासतात